आपल्या इथे यवतमाळमध्ये एक पाटीपुरा आहे आणि आठवडी बाजार ए नेरमध्ये जर घ्यायचे असेल तुम्हाला तर मग नेरमध्ये आपले पी एस सी वाईज सगळ्या इकडं आहे पण आता आहे की नाही हे मला माहीत नही तुम्हाला कोणती लस घ्यायची होती अच्छा मी सगळ्यांनाच पाहिजे काय वॅक्सिन ती

आता सध्या तर आ आव्हलेबल बघते मी असेल तर तुम्ही तुमचं आधार कार्ड आणि हे ते घेऊन पी एस सीला याल का उद्या आपल्या पाटीपुरा पी एस सीला किंवा मग आ आठवडी बाजारला मला फोन करून द्याल मी येऊन जाईन तिथं चालेल ना मग तिथे येऊन जा पण तुमच्या म्

त्यांना त्यांचा सेकंड डोस झाला आहे ना त्याच्यापासून सहा महिन्यांनी त्यांना बूस्टर डोज येईल पण बूस्टर डोज आपण त्याच वॅक्सिनचा देतो ज्या जे वॅक्सिन त्यांनी आधी घेतलेली आहे फस्ट डोस सेकंड डोस चालेल मग त्यांना कोव्हॅक्सिनचाच आपण बूस्टर डोज द्यावा लागतो आपल्याला सहा महिन्यानी कोविशिल्डचं पण सहा महिन्यानी म्हणजे जर आपण फ फस्ट डोस घेतला सेकंड डोजला आपल्याला तीन महिन्यानी घ्यावं लागते आणि बूस्टर डोजसाठी आपल्याला तिथून सहा महिन्यानी घ्यावं लागते कार्बोवॅक्सचं पण सेम तसंच आहे पण आता कॉर्बोवॅक्स तर खूप दिवस झाले आलेली नाही आहे शक्यतोवर मी बघते उद्या आणि कोविशिल्ड कोवॅक्सिन पण बघते अन् जर असेल तर मी तुम्हाला फोन लावून देईन मग तुम्ही तुमचं फॅमिलीला घेऊन येऊ शकता चालेल ना